हां नमस्कार मी गाईड आहे तुम्ही आल्या आहात आमच्याइथले धाराशिव जिल्ह्यातले ठिकाण पाहण्यासाठी आलेले आहेत तुम्ही बर सगळ्यांत बर हो हो सगळ्यांत महत्त्वाचं आपल्याला अगोदर धाराशिव जिल्ह्यामधलं जे मुख्य स् ठिकाण आहे आपली तुळजा आई तुळजाभवानीचं अगोदर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो मी तुळजाभवानीचं मंदिर खूप सुंदर आहे आपण दर्शन करायला अगोदर पहिल्यांदा तिथं जाऊ त्याच्यानंतर छ् साधारणपणे एक बावीस किलोमिटर आहे ते आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या नळदुर्गमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत किल्ला पण आहे महाराजांच्या काळातला आपण तो किल्ला पण पाहू त्याच्यानंतर आल्यानंतर आपण इकडं पुन्हा आपण रामलिंगला जाऊ तिथं पण खूप सुंदर मंदिर आहे रामाचं ह्याचं महादेवाच्या मंदिराचं त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच धबधबा पण खूप मोठा आहे तिथून आपण नंतर वापस धाराशिवला येऊ धाराशिवला आल्यानंतर तिथं बाजूला एक तीन किलोमिटर अंतरावर लेणी पण आहेत ती पण पाहू त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आपल्या इथं हातलादेवीचं मंदिर खूप सुंदर आहे हो ते पाहू ते सगळं आज एका दिवसात होईल आणि मग उद्या आपण परांड्याला जाऊ तिकडं भुईकोट किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती सांगतो आणि तसंच येरमाळ्याची देवी पण आहे येडाई देवी म्हणून आहे ती पण आपण तिथं जाऊ बघायला काही अडचण नाही आणि जेवणाची सोय वगैरे आपल्याला हॉटेल्स भरपूर आहेत शुद्ध शाकाहारी हॉटेल आहेत चांगली आपण जिथेच जेवण वगैरे करू आईचं दर्शन पण करू आणि महत्त्वाचं आपण नाही येताना बरेच नैसर्गिक गोष्टी आहेत त्या पण पाहू त्याच्यानंतर आपल्या इथे जिजामाता उद्यानाचं हे आहे गार्डन आहे ते पाहू त्याच्यानंतर समतानगरमध्ये आमच्याकडं धाराशिवला प्रॉपरडा संभाजी ग संब् छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची पण गार्डन आहे आणि बऱ्याच नैसर्गिक गोष्टी इथं आहेत त्या पण पाहू आणि ठीक आहे काहीही अडचण नाही तिथं पण महादेवाचं मंदिर आहे आपण तिथं पण बघायला जाऊ काही अडचण नाही या वेलकम